हॅलो सरपंच का हां हां हां इथे आमच्या शेजारच्या गल्लीमध्ये हे कचरा भरपूर साठलेला आहे तेव्हा कचरा गाडी पाठवली तर बरं होईल

हां हां कधी अर्ध्या तासात अहो मागं पण तुम्ही असंच बोलला होता आमच्या इथं कचरा झाला होता त्या वेळेस तुम्ही बोलला की पाठवतो गाडी अर्धा तास काही चार तास आम्ही वाट बघितली पण गाडी काय आली नाही तुमची शेवटी आम्हालाच त्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागली आम्ही सुका कचरा जाळून टाकला आणि जे झाडाचा पालापाचोळा होता तो आम्ही खत म्हणून आम्ही झाडाला बुंध्याला टाकून दिलं तसं वापर केला पण इथे भरपूरच कचरा आहे तुम्ही जरा लवकरात लवकर गाडी पाठवली तर बरं होईल हां हां हां पाठवा पाठवा सर बघा जरा कोशिस करा ड्रायवर नाही का जाग्यावर

हां हां आलं की पाठवून द्या गाडी कारण आम्ही बऱ्याच वेळ इथं थांबलो आहे तर काय करावं ते प्रयत्न करतो आहे तुम्ही जरा गाडी लवकरात लवकर पाठवली तर बरं होईल हां ठँक्यू धन्यवाद